एकदा काय झालं होतं की माझ्या मैत्रिणी खूप साऱ्या पार्टीसाठी घरी आल्या होत्या त्या वेळेस घरी स्वयंपाक बनवायला कोणीच नव्हतं मीच होती एकटी आणि त्या वेळेस माझ्या मैत्रिणी म्हणत होत्या की आपण काहीतरी मस्त जेवण वगैरे बनवू या तर मी म्हटलं आपण हॉटेलमध्ये जाऊ तर त्या म्हणत होत्या की नाही आपण तू घरीच काहीतरी बनव मग साधारणत त्या पन्नास पन्नाससाठ जणी होत्या तेव्हा मग मी आलूवांग्याची भाजी केली पोळ्या केल्या भात केला शिरा केला दहीवडे केले आणि असे खूप सारे पकवान बनवले होते मी स्वतः तेव्हा माझ्या मैत्रिणी म्हणत होत्या की खूप छान छान स्वयंपाक बनवला म्हणून आणि त्यांनी खूप आवडीने खाल्ला त्या वेळेस आम्ही पार्टी एकदम इंजॉय केली जे जेवण करत करत आणि त्यांना इतका स्वयंपाक आवडला होता की त्या म्हणत होत्या की तुला आचाऱ्याची गरज नाही आहे तूच एक खूप चांगला स्वयंपाक करू शकतेस